मी नवीन मोबाईल घेतलाय मोबाईल रेडमी घेतलाय आणि मोबाईल छान आहे म्हणजे त्याचा कॅमेरा वगैरे सगळंच छान आहे त्याच्यातले फंक्शन वगैरे सगळेंच छान आहे आणि माझ्या मोबाईलमध्ये मी रिचार्ज मारला आहे पहिलं मारून दिलं आहे त्यांनी त्याच्यानंतर मंग माझा रिचार्ज संपलाय त रिचार्ज मारायसाठी मी त माझ्या हजबंडला म्हटलंय का रिचार्ज मारून द्या तर रिचार्ज मारलाय त्यांनी तर रिचार्ज मारलं पण ते मोबाईलमध्ये दाखवतच नव्हतं म्हणून मी कंपनीला फोन लावलाय की रिचार्ज आलंच नाय बा अजून तर रिचार्ज ते म्हणत होते की नाही दोन दिवसानंतर येईल असं काही झालं तर झालंच नाई ते मग आता काय करायचं पुन्हा एक वेळा मी कंपनीला पुन्हा फोन लावला मग माझ्या हजबंडला म्हटलं का का ना येताय रिचार्ज तर नाही येईल येईल करत असं मग ते वाढतच गेलाय मग मी तो फोन मी बंद करून दिलाय